बोला अच्छा कुठली भाजी घ्यायची होती तुम्हाला माझ्याकडे शेंगा आहेत गावरानी शेंगा आणि वांगे आलू आहे टमाटर आहे कांदे आहे आणखी अद्रक कोथ कोथिंबीर बरेच काही भाजीपाला आहेत आमच्याकडे अवेलेबल तुम्हाला काय हवं आहे मला सांगा तसं रेट वीस रुपये किलो कांदे आहे आणि दहा रुपये किलो वांगे आहे अजून टमाटर आहे चाळीस रुपये किलो अजून तुम्ही भाज्यांचं नाव सांगा ना त्यानुसार मी तुम्हाला सांगू शकते कारण की भाज्या भरपूर आहेत ना माझ्याकडे मीच टमाटर चाळीस रुपये किलो आहे अजून कुठली भाजी पाहिजे का वीस रुपये किलो

तुम्हाला म्हणजे भाजीपाला जास्त घेऊन जायचं आहे की तात्पुरता थोडासा म्हणजे फंक्शन वगैरे आहे का तुमच्या घरी लग्न वगैरे आहे का त्याच्यासाठी पाहिजे भाजीपाला की असंच घरी खायसाठी पाहिजे अच्छा अच्छा तर ठीक आहे ना लग्नाचं आहे तर मग आम्ही तुम्हाला थोडंफार डिस्काउंट पण देऊ शकतो असं असं काही नाही आहे आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ सगळ्या गोष्टी देऊ आहेत म्हणजे पालेभाज्या पण आहेत आमच्याकडे जसं पालक झालं मेथी झाली चवळी झाली आणि लालभाजी झाली आणि सांबार पण ताजा ताजाच आहे जस्ट आजच आम्ही सांबार आणलेला आहे भरपूर लोक घेऊन गेलेले आहेत आमच्याकडून हिरव्या भाज्या वगैरे जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही सांगा तसं आम्हाला आणि तुम्ही जर स्वतः येऊन इथे घेऊन जाऊ शकता तर तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता असं काही नाही आहे मला तसं मग कळवा तुम्ही तुम्हाला जर यायचं असलं तर तुम्ही याच्यावर मला परत कॉल करा तसं मला कळवा ठीक आहे ठीक आहे चला मग बाय